हॅलो ताई मला नाही का माहिती पाहिजे होती मला फिरायला यायचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याकडे असे कोणते कोणते ठिकाणं आहे की तिथे आपण जाऊ शकतो हो हो महाराष्ट्र दर्शन करायचं आहे अच्छा राहण्याची वगैरे सोय आहे ना तिथे ठीक आहे आणि आपल्याला गाईड मिळेल का मग तिथे मंदिरं वगैरे कोणते कोणते आहे तिथे मंदिरं आहे विहार आहे जसं बॉटनिकल गार्डन वगैरे आहे का आपण मुलांना तिथे जाऊन माहिती देऊ शकतो मिळू शकते

हो आणि जे जवळ बोरधरण आहे तर त्या बोरधरणमध्ये काय म्हणते वाघ वगैरे आहे का तिथे व्याघ्र प्रकल्प आहे तर

बरं बरं ठीक आहे मग धन्यवाद हो